मी मराठी कविता अतिशय आवडीने वाचत असे आणि बहुतेक मराठीतले प्रसिद्ध कवी मला आवडत होते विशेषतः मंगेश पडगावकर नारायण सुर्वे किंवा म विंदा करंदीकर कुसुमाग्रज आणि मर्ढेकर यां या सगळ्यांची प्रकृती एकमेकापासून वेगळी आहे या कवींची पण मला मात्र त्या कविता आवडायच्या आणि त्यांच्या त्या अगदी रमून मी वाचत असताना मला ज जरा सुद्धा कल्पना नव्हती की मी कविता करेन आणि माझ्या अगदी नकळत मी काहीतरी खरडायला लागलो अक्षराला अक्षर जोडायला लागलो पण मला आत्ता बसून काहीतरी धडपड केली पाहिजे लिहिलंच पाहिजे हे अशी अवस्था व्हायला एक कविता कारणीभूत झाली ती म्हणजे पाडगावकरांची जिप्सी पाडगावकरांची जिप्सी मुळी मी बहुतेक मला वाटतं शालेय वयात ऐकली असेन त्यांच्याच तोंडून ऐकली विले पार्लेला त्यांचं काव्य वाचन झालं त्याच्यात आदी ताजी नवीन लिहिलेली कविता म्हणून त्यानी जिप्सी वाचली ती कविता वाचल्यानंतर माझं वय पण तसं त्या कवितेत जे म मुलगा दाखवलेला आहे तसाच तेच वय असल्यामुळे ती कवितामुळे मी असं पुढे लिहिलं त्या कवि कवितेबद्दल लिहिताना की ती कविता ऐकून माझे पाय जमिनीवरून सुटले ते परत कधी जमिनीला लागलेच नाहीत आणि मग ती कविता घोळत राहिली आणि मग मी लिहायला लागलो आणि हळूहळू हळू काही काही कविता जमायला लागल्या पहिल्या मी चार ओळी कुठल्या खरडल्या असेन तर त्या ह्या माझीच मला पटत नाही ओळख एकटक पाहून पाहूनही किती विलक्षण प्रेक्षणीय गुंगवणारा माझा मी मलाच या अथांगात निमूट वाहताना माझाच हात मी सोडून देतो आणि पाहतो निर्विकार माझीच घुसमट पाग पाडगावकरांच्या खालोखाल मला मर्ढेकरांनीच असं झपाटून टाकलं पण त्या कविता आतून मनातून धक्के देत होत्या आणि मी प्रयत्न करून अक्षरं लिहित होतो पुढे अवाक्षरे नावाचा काव्यसंग्रह पण मी लिहू शकलो हे अर्थात एक प्रकारचं सुंदर अपघातच झाला असं म्हणायला काय हरकत नाही गंमत म्हणजे मी कविता लिहित असताना मित्रांना वाचून दाखवायचो आणि ते मित्र दाद देतो अरे तुला चांगली जमते आहे कविता एका जाणकार कवी मित्र सांगा एका जरा अजून हात फिरव त्याच्यावर घाई करून नकोस असे संस्कार होत गेले आणि मग पुढे त्याच मित्राला वाचून दाखवल्या त्याने निवड केली आणि अवाक्षरे नावाचा काव्य संग्रह आला त्याला एक पुरस्कार देखील मिळाला